रिले शर्यतीत मी भाग घेतला नव्हता पण जवळपास आमच्या सरांनी व शाळेतील सरांनी आम्हाला मार्गदर्शन व प्रशिक्षण चांगल्यारित्या केले होते त्याबद्दल आम्हाला त्या शाळेचा चांगलाच एक प अनुभव म्हणजे त्या सरांनी मार्गदर्शन केलेल्याचा फायदा होता